सुरुवातीपासून आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आपला देशातले साठ टक्के लोक शेती ह्या या व्यवसायाशी निगडत आहेत पण नवीन पिढी शेती करण्या शेती करणे म्हणजे कमीपणाचं समजले जाते पण शेती हा आपला पिढ्यानपिढ्याचा व्यवसाय असल्यामुळे शी शेती ही महत्त्वाचे आहे शेतकरीने धान्य पिकवले तर देश अन्न खाणार आहे त्यामुळे शेतीचं शेती ही भावी पिढीसाठी एक व्यवसाय म्हणून पाहण्याची गरज आहे लोक म्हणतात मला इंजिनियर व्हायचे डॉक्टर व्हायचे पण शेती ही हा पण व्यवसाय आहे हा व्यवसाय जर चांगला केला तर तो फायदेशीर ठरणार ठरणार आहे तरी शेती ही उतरून पिढीने शेती करण्यासाठी पुढे आले पाहिजे तरच आपल्या देशाचा विकास होणार आहे शेती हा अर्थव्यवस्थेचा एक भाग आहे